मी एक दिवशी ॲमेझॉनवरून एक ब्लेझर मागवला होता ॲमेझॉनवरून ब्लेझरची जेव्हा मी ऑर्डर दिली तेव्हा मला सात सात ते आठ दिवसानं ऑर्डर येणार आहे असं म्हणून सांगितले आणि ऑर्डर आल्यावर तर मी ब्लेझरचं ब्लेझरचं पॅकिंग पॅकिंग मला सात आठ दिवसांनी आलं मी ब्लेझरसाठी पॅकिंग उघडले ब्ले ब्लेझर जेव्हा मी बाहेर काढला होता तो तसा मला पाहिजे होता तसा एवढा नव्हता त्याचं बटन जरा तुटलेलं होतं ते जारा रफ झालेला होता जरा हलका हलका काही ठिकाणाहून तो जरा फाटला होता आणि त्याचा रंग पण थोडाफार असा जसा पाहिजे होता तसा नव्हता रंग पण थोडा उ उडालेला होता आणि पॅकिंग पण त्याचं व्यवस्थित नव्हतं तरी मी ती तरी मी ती चेक केल्यावर ब्लेझर व्यवस्थित तर तर काय मला ब्लेझर एवढा काय पटला नाही पण तेव्हा मी ब्लेझर ॲमेझॉन कंपनीला तर ब्लेझर मी रिटर्न रिटर्न पाठवला आणि तो मी प ॲमेझॉनवरून रिटर्न पाठवून मी त्या कं ॲम ॲमेझॉन कंपनीकडून माझे पैसे परत रिक परत घेतले पण मला रिक्लेम घेतले पण माझा एक्सपीरियन्स खूप खराब होता मला पाहिजे तसं सर्विस सुद्धा भेटली नाही आणि मला खूप ती ब्लेजर सेकंड हँड असल्यागत मला वाटत होते